मी पूर्वी धावण्याचं संबंधित काही करायचो नव्हतो पण माझे शरीर हे थोडं जड वाटायला लागलं तेव्हापासून मी धावण्याच्या धावण्यास सुरुवात केली तर माझे शरीर हे खूप शेत झाले आहे तर ते मला कमी कधीकधी ती गोष्ट आठवली की ते शरीर मोठे असल्याकारणानं अन् आज रोजी मी धावत आहे तर ते शरीर शेत झाले तर ती गोष्ट मला खूप मजेदार आणि आठवण सांगू शकते